दुपारच्या जेवणासाठी आणि रात्रीच्या जेवणासाठी आपला दुपारचा जे जेवण राहते ते साधारण राहते साधा म्हणजे एकदम हलकाफुलका लाईटवेट त्याच्यात खिचडी झाली वरण झाला पोहा झाला हे प्रकारचा आपला नाश्ता होते दुपारचा दुपारचं जेवढं लाईटवेट आहे तेवढेच राहते आणि आपला रातचं असं आहे का रातच्या जेवणात आपल्याला राहते नॉनव्हेज राहते तिथे झाला चिकन मटन मासोळी ते प्रकारचे राहते चिकनमध्येबी खूप वरायटी राहते बरं एक चिकन रोस्ट चिकन टिक्का एक सिरेझा भाजीमध्ये जसा प्रकार जसा लागला समज जसा आपला मूड राहिला ते हिशोबाने आपला राहते अशा हिशोबाने राहते ते तेच्यात काही बी आपल्याला करता येते हे आपलं जसा मूड आला जसं दुपारी मटन टाकतंय मटन करता येते रात्री साधा हलकाफुलका खाना करता येते आपल्या मूडच्या हिशेबानं जसं आपल्याला आवडलं तसं जास्त जर तर दुपारी आपल्या साधंच राहतेय म्हणा खिचडी पोहा अन रात्री आपला तेच राहते मटन जे आहे ते